एखाद्या उद्योगपतीला जर का त्याचा व्यवसाय आणखीन वाढवायचा असेल तर तो त्याच्या हाताखाली छोट्या छोट्या व्यवसाय लोकाला घेत असतो आणि त्याला त्याच्या मदत करत असतो जसे की लोन देत असतो किंवा दुकानही काढून देत असतो दुकान अशा ठिकाणी काढून देत असतो की तेथे पब्लिक अवेरनेस आणि पब्लिक असेल म्हणजे त्या दुकानामध्ये त्या त्या मालकाचा हिस्साही असतो आणि त्या दुकानामध्ये त्या माणसाचा त्या माणसाने पैसे लावले असते आणि ऍडव्हरटाईजमेन्ट कर ऍडव्हरटाईजमेन्ट जो अशा एखाद्या मोठ्या हस्तीच्यासाठी मोठ्या एखाद्या प्रसिध्द गृ गृहाच्या नुकत्याच्या आर्थिक गरजू जिथे त्या दुकानाचा हे विशिष्ट विशिष्ट एक अवेअरनेस पसरून जाय जाओ की त्यामध्ये त्या दुकानामध्ये आणखीन पब्लिक वाढो किंवा क्रियाकाळ वाढो त्याच्यामुळे त्या त्या दुकानाची आणखी काही फ्रेंचाइसी निघू शकते अशा एक अशा अशा आयडियामुळे वेगवेगळे ठिकाण वेगवेगळे दुकान निघू शकतात